हॅलो काका मंदिरमधे जायचं होत ना आज हां हां हां हां तर आपण आहेच तुम्ही

हां हां

हो तर किती सीटर आहे गाडी ती तर ठीक आहे ना सात वाजता सात वाजता निघू आपण

हाव सांगून ठेवलं आहे सात वाजताचं टाईम हां ठीक आहेत हां ते आपल्यालाही अर्धा घंटा लागू शकते इथून हो सात साडेसात हो नाही नी बस आपणच आहो फॅमिली

बरं तेवढेच आहे रामकृष्ण टेम्पल

गाडी सात वाजता करेक्ट पाठवून दे जा

ठीक आहे